भारतातील शिक्षण आता काळ बदललेले आहेत आता काळ बदलले आहे तर तशी तशी लोकांची सोच पण बदलली आहे आता पहिले लोक पहिले बालवाडीमध्ये टाकत होते अंगणवाडीमध्ये टाकत होते पण आता लोक डायरेक कॉन्व्हेंटमध्ये टाकतात आणि दुसरं म्हणजे मोठ्यामोठ्या म्हणजे त्यांच्याकडे पैसे आहे ते मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये वगैरे कॉलेजमध्ये असे म्हणजे नंबर लावतात पण जसे आता लहान मुलं पहिले कधी बालवा म्हणजे बालवाडीत जात होते तसे म्हणजे त्यांना बालवाडीमध्ये सगळं खेळायला मिळत होतं मातीत म्हणजे जे मातीमध्ये जे लहान लहान मुलं पहिले कधी खेळत होते बालवाडीमध्ये ते त्यांना म्हणजे मिळत नाही आता सगळे कॉन्व्हेंटमध्ये जातात कॉन्व्हेंटमध्ये शिस्त राहते अलग अलग याची हे राहते म्हणजे अलगअलग शिस्त राहते आता बालवाडीमध्ये असं होतं का सगळे जण मिळून राहते खेळायची कुदायची कॉन्वेंटमध्ये पण तसंच खेळतात कुदतात पण बालवाडीतली मजा एक अलगच होती आता मोठे मोठे म्हणजे शिक्षणाची व्यवस्था अशी आहे तर आता म्हणजे आता म्हणजे आता कॉलेजची पण खूप मोठे मोठे हे झाले आहेत आता ते कॉलेजची फीज पण खूप सारी आहे आता नर्सिंग फील इंजिनिअरिंग फील्ड डॉक्टरची फील्ड मोटर मेकॅनिक फोटोग्राफी असे खूप सारे असे म्हणजे फील्ड झालेले आहेत जे शिक्षणाचे खूप म्हणजे म्हणजे शिक्षण खूप समोर गेलं आहे त्याची व्यवस्था खूप आहे आता जसं क नर्सिंगचं तुम्ही पकडून घ्या त्याच्यामध्ये नर्सिंगच्या असं त्याच्यामध्ये बी एस सी नर्सिंग पॅरामेडिकल डॉक्टरची फील्ड अजून अलगअलग जे हे राहतात त्याच्यामध्ये खूप सारे फील्ड आहे तशी म्हणजे समोरात जसं जसं जग समोर चाललं आहे तसा तसा त्याचं म्हणजे शिक्षण पण असं समोर समोर चाललं आहे जसे जसे वय वाढते आता कोणी थांबत नाही सगळे जण शिक्षणाच्या मार्गाने चालले जातात आता त्या सगळ्यांची अशी मार्ग सुरू झाला आहे का त्यांना म्हणजे शिक्षण म्हणजे शिक्षण म्हणजे हे एवढं मोठं इम्पॉर्टन्स झाला आहे का ते कोणाच्या मागं राहिलं नाही पाहात आणि ते सगळं त्यांचं समोर चाललं जाते शिक्षणाची व्यवस्था ही खूप चांगली झालेली आहे आता पण फीज म्हणजे एक मोठे मोठ्या कॉलेजमध्ये गव्हर्मेंट नंबर लागत नाही आता सगळे प्रायवेट कॉलेज वगैरे झाले आहे तर त्याच्यामध्ये सगळं काही होऊ लागते आणि गव्हर्मेंट कॉलेजच्या म्हणजे जास्त नंबर लागेल आणि की खूप टफचे काम आलेलं आहे म्हणजे पर्सेंटेजवर सगळं काही होते एकावर एक म्हणजे टॅलेंटेड मुलं आहेत त्यांचं सगळं म्हणजे सग खूप सारे असे मुलं आहेत की ते खूप टॅलेंटेड आहे त्यांच्यामुळे काही काही मुलं वापस राहतात आणि त्यांना गव्हर्मेंट कॉलेज मिळते आणि काही काहीना गव्हर्मेंट कॉलेज मिळतच नाही त्यांच्यासाठी खूप फीज भरावी लागते अशी शिक्षण यांची खूप अशी व्यवस्था एक ज्यांना कमी पर्सेंटेज मिळाले अशी मिळाले तर त्यांना खूप सारी फीज भरावी लागते इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये पैसे भरून ॲडमिशन करावी लागते